हा बोला ना हो मॅ हो येणार आहे मॅडम तुम्ही तुमच्याकडं वातावरण कसं आहे सध्याला म्हणजे त्या हिशोबाने आम्हाला प्लॅनिंग करता येते मॅडम

बरं कारण का मी एवढ्या लांबून येणार ना येणार म्हणून मॅडम मग ते काय तरी सवलत व्यवस्थित रहायला पाहिजे म्हणजे राहण्याची सोय व्यवस्थित पाहिजे सगळं व्यवस्थित राहिला पाहिजे ना

बरं मग उन्हाळ्यामध्ये काय सवलत आहे मॅडम उन्हाळ्यामध्ये कसं कसं वातावरण असतं तिकडं

मग ऊन भरपूर असतं का उन्हाळ्यामध्ये इकडे बरं बरं मग त्या उष्णतेमध्ये काही फिरण्यासारखे ठिकाण आहेत का मॅडम आपल्याकडे बरं मग अजून हिवाळ्यामध्ये काही मॅडम म्हणजे आता तीन ऋतूचे वेगवेगळे काही व असेल ना मॅडम तुमच्याकडे काय काही थंडी कशी आहे

अच्छा अच्छा

हो मग हिवाळ्यामध्ये आपल्याकडे काय ठिकाणं आहेत मॅडम बघण्यासारखे का एवढेच सगळे तुम्ही जे म्हणताय एवढेच अच्छा अच्छा म्हणजे तसं म्हणत नाही मॅडम म्हणजे देवस्थानच जास्तीत का वेगळं काही पॉईंट आहे आपल्याकडे बघण्यासारखं

बरं बरं हो चालेल मॅडम त्या हिशोबाने मग आम्ही तुम्हाला कळवू हो ठीक आहे धन्यवाद मॅडम